एकदा वाचनालयामध्ये रारंगढांग असं विचित्र नाव असलेलं एक पुस्तक होतं पुस्तकाचा आकारही काही फार मोठा नव्हता आणि ते नावही मला जरा विचित्रच वाटलं हे असं कसलं नाव असेल बरं लेखकाचं नाव प्रभाकर पेंढारकर कधीतरी कुठेतरी वाचलं होतं पण त्यांच्याबद्दलही मला फारशी काही माहिती नव्हती नाईलाजास्तव की दुसरं कुठलंच पुस्तक उचलावं असं वाटलं नाही म्हणून मी ते रारंगढांग हे पुस्तक घरी घेऊन आले आणि अगदी सहजपणे वाचायला सुरुवात केली आणि पाना मागून पानं जशी मी उलटत गेले तशी त्यात इतकी गढून गेले की ते पुस्तक जेव्हा संपलं तेव्हाच मी खाली ठेवलं काय होतं त्या पुस्तकामध्ये हिमालयाचं वर्णन हिमालयाचा अजस्र बलाध्य निसर्ग त्याचं ते रौद्र रूप आणि हा सगळ्यावरती मात करणारी मानवी शक्ती मानवी प्रेरणा ह्यांचं इतकं सुंदर चित्रण होतं की ते वाचताना साक्षात हिमालय डोळ्यासमोर उभा राहत होता त्यातलं वर्णन वाचताना अंगावर काटा येत होता जर मला वाचतानाच एवढा त्रास होतो आहे किंवा एवढी भीती वाटते आहे तर तिथे ही लोकं कामं तरी कशी करत असतील ह्या विचारानं मी थक्कच झाले ह्या लोकांच्या कर्तृत्वाला सलाम केला सैन्यातले काही अधिकारी तिथं एक रस्ता बनवण्याचं काम करत असतात आणि ते काम करताना काय अडथळे येतात त्या अडथळ्यांवरती ते मात कशी करतात आणि थोडंसं नियमाला न धरून सुद्धा त्यातला नायक जेव्हा एक वेगळा रस्ता तयार करतो त्याचं वर्णन तर फारच रोमहर्षक आहे अर्थात असं नियमबाह्य काम केल्यामुळे आपल्याला शिक्षा होणार हे त्या कथानायकाला माहिती असतं पण तरीही केवळ आजवर तिथे केलेल्या लोकांचा त्याग इथून पुढच्या लोकांना इथून पुढच्या पिढीला माहीत व्हावा या दृष्टीने तो हे काम करतो आणि हे काम करताना तो नवीन काहीही साधन सामग्री मागवत नाही जी साधन सामग्री उरलेली असते त्यातूनच तो हा रस्ता तयार करतो त्या खिंडीचं नाव रारंगढांग आहे हे मला नंतर समजलं पण सुरुवातीला ज्या गो पुस्तकाबद्दल मला नाखुशी होती त्याच पुस्तकाने माझ्या मनाचा ठाव कधी आणि कसा घेतला ते मला कळलंच नाही प्रभाकर पेंढारकर तुमच्या ह्या लेखनकार्याला माझा सलाम